राज्यांची नावे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार छत्तीसगड गोवा गुजरात महाराष्ट्र कर्नाटक केरळ मध्य प्रदेश मणिपूर मेघालय मिझोराम नागालँड ओडिसा